किचन स्वयंपाकघर आणि स्वयंपाकघरातील माझा आवडता खाद्यपदार्थ म्हणजेच चिकन पकोडे चिकन पकोडे हा माझा खूप आवडीचा पदार्थ असल्या कारणास्तव मी ज्या ज्या वेळी वेळ मिळेल त्यावेळी स्वतः पदार्थ आपण बनवतो चिकन पकोडे बनवण्यासाठी पहिल्यांदा बोनलेस चिकनचे पीस आपणास घ्यावे लागतात हे बोनलेस चिकनचे पीस घेऊन त्या पीसवरती दही लिंबू त्याचप्रमाणे गरम मसाला साधा मसाला आणि आले लसूणची पेस्ट ही त्याठिकाणी पूर्ण त्या पेस्टमध्ये हा पूर्ण चिकनचे पीस कालवून घ्यायचे त्यानंतर ते किमान दोन तास मायग्रेट होण्यासाठी आपण ठेवून द्यायचे हे दोन तासानंतर हे मायग्रेट झालेले सर्व चिकनचे पीस घ्यायचे आणि त्यानंतर चिकन पकोडे पीठ घेऊन ते पीठामध्ये पीठाचं थोडं पीठामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि त्यानंतर ते सर्व पीस त्या एकेक पीस पीठामध्ये टाकून तो पीस पीठ लावून त्यांनतर मग कढईमध्ये तळून घ्यायचा लगेच त्या ठिकाणी खमंग असा पकोडा तयार होतो